हॅलो अजवा रेस्टॉरंट हां मी जर आपल्या इथून आत्ताच एक ऑर्डर बुक केले आहे सारंग खराडे माझं नाव आहे तर माझ्या माझ्या नावाने एक ऑर्डर असेल एक तंदुरी चिकन आणि रोटी राईस आपली बिर्याणी हां हां तेच तेच ती माझीच ऑर्डर आहे तर ती ऑर्डरमध्ये मला थोडीफार ॲडिशन करायची आहे आणि खाण्याचा आयटम नाही मला ड्रिंक्स काय काय आपल्याकडं अव्हेलेबल आहेत त्यातनं काहीतरी ऑर्डर करायचं होतं पहिलं तरी सर एक दोन लिटरच्या पाण्याच्या बॉटल्स असतील का आहेत का आपल्याकडं नाही तर मग एक एक लिटरच्या तीन पाण्याचे बॉटल्स ॲड करा आणि कोल्ड्रिंक एक ॲड करा थम्सअप एक ॲड करा आपला रेग्युलर साडेसातशे एम एलचा थम्सअप ॲ ॲड करा त्यात आणि आपल्याकडं अजून काही अवेलेबल आहे ओके तर कॉफीमध्ये काय काय कॉफीज अवेलेबल आहेत कोल्ड कॉफी आहे ओके कोल्ड कॉफी हॉट कॉफी लाटे वगैरे काही आहे ओके दोन लाटे ॲड करा एक कोल्ड कॉफी लाटे पण कोल्डच असतं त्यात आणि असं करा ज्यूस ज्यूस पण ॲड करा दोन वॉटर मेलन दोन वॉटर मेलन ज्यूस एक मस्क मेलन आणि ऊसाचा रस एक हाफ लिटर करा ॲड करा त्यात ऊसाचा रस हाफ लिटर आणि ज्यूस साधारण तर एक मिक्स मिक्स एक द्या मिक्समध्ये एवढे आपल्याकडं काय असतील अवेलेबल त्या सगळ्यांचा मिक्स ज्यूस एक दोन दोन करा आणि दही ताक वगैरे काही आहे दही ताक रायता ओके ताक ताक एक लिटर पॅकेट ताक एक लिटर आणि ता क एक लिटर करा दही एक एक पॅकेट कसं आहे कप आहे का पॅकेट आहे काय आहे कप आहे तीन तीन कप दही द्या आणि रायता पण कॉम्प्लिमेंटरी असेलच आय थिंक हां कॉम्प्लिमेंटरी रायता

हे सगळं माझ्या ऑर्डरमध्ये ॲड करायचं आहे आणि ऑर्डरमध्ये ॲड करा टोटल बिल किती झालं आहे ओके ठीक एक किती वेळ लागेल ऑर्डर घरी यायला

ठीक आहे थँक्यू ऑर्डर लवकरात लवकर पोचवा फक्त डिनरसाठी गेस्ट आलेले आहेत हो बिलचं एक कॉपी मला आत्ता पी डी एफ थ्रू पाठवा इवे बिल मी लगेच त्याचा ऑनलाईन पेमेंट करून टाकतो तर जेवण लवकर डिलिव्हर झालं पाहिजे हां आणि आता जे ॲडिशन्स केले आहेत ते पण लवकर प्रिपेर करा हो